ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्याला कोणत्या वस्तूची गरज आहे आपल्याला कोणती वस्तू खरेदी करायची आहे प्रथमत आपण याचा विचार करतो तर मला आज दोन जीन्स म्हणजे एक जोडी जीन्स घ्यायची आहे परंतु मला रंगही माझ्या आवडीचा हवा आहे आणि साईज पण मला माझ्याच पसंतीची पाय पाहिजे आहे म्हणजे साईज तर प्रत्येकाला आपली आपली पाहिजे असते त्याप्रमाणे साईज मला पाहिजे आहे मग मी प्रथमत ऑनलाईनमध्ये जाईन ॲपमध्ये जाईन आणि प नंतर मला पाहिजे तो कलर चॉईस करेन फिल्टरमध्ये जाईन फिल्टरमधून माझ्या पाहिजे त्या किमतीची जीन्स मी बघेन मग त्यानंतर म त्या त्याचा कलर आवड चॉईस करेन त्या कलरमध्ये माझ्या साईजची जीन्स आहे का हे बघेन आणि नंतर मग त्या साईजमध्ये मला जर अवायलेबल असेल ते जीन्स वगैरे तर मी ती खरेदी करेन